महाराष्ट्रातील सर्वांना आवडणारं व फेमस फूड पदार्थ म्हणजे पुरणपोळी त्यामधील वडापाव असेल सातारी पेढे असतील सातारी भेळ असेल इडली डोसा वरणभात आंब्यापासून आमरस दह्यापासून कढी

वेगवेगळे दुधाचे पदार्थ पेढे बासुंदी त्याचबरोबर पोळी चपाती वेगवेगळ्या शेंगांची भाजी जसं की घेवडा शेवग्याची शेंग वेगवेगळे पुलाव भाताचे प्रकार मसाले भात दही भात वरण भात बिसी बेळे भात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लसुणाची चटणी तिळाची चटणी वेगवेगळे मसाले गरम मसाला मटन मसाला शेजवान चटणी भाकरी झुणका भाकर दही वडा साबुदाण्याची खिचडी मसाले वांगे मिसळ पाव पुरी भाजी

पाणीपुरी यांसारखे पदार्थ महाराष्ट्रात खूप फेमस आहेत धन्यवाद